सोलापूर सोलापूरमध्ये खूप काही प्र पर्यावरणाशी निगडित कार्यक्रम केले जाता पर्यावरणाशी निगडित कार्यक्रम करण्याचं एकच उद्देश आहे की त्याच्या मुळेच संवर्धन पर्यावरणाची झीज होऊ नये पर्यावरणाचे संवर्धन केले जावे पर्यावरणामध्ये खूप काही गोष्टींमुळे पर्यावरणाची झीज होते प्रवा पर्यावरणामुळे माणसांच्याही जीवनक्रमांमध्ये माणसांच्याही आरोग्यावरती त्याचा एक वाईट परिणाम होतो म्हणून माणसाचे जीवन आरोग्य व सु सु सुश सुव्यवस्थित राहावे यासाठी पर्यावरणाला वाचवणं पर्यावरणाची काळजी घेणं खूप गरज आहे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे परया पर्यावरणाची काळजी घेतली घेतली जातात तिथे काय केले जाते तर मी तुम्हाला सांगते पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी लोक खूप काही लोक ना झाडे लावतात झाडे लावतात झाडे वाढवतात त्यांना चांगलेपणाने पाणी घालतात खतं घालतात रोज जिथे पण जी झाडे जी जी झाडे आपल्याला उपयुक्त नसतात जसे म्हणजे की जे गवत उगवलेले असतात जे गवत आपल्याला काही का काही उपयोगाचं नसतात ते गवत काढले जाते त्याच्यामुळे काय होते जर जर आपण ह्या सर्व गोष्टी करू म्हणजे झाडे पर्यावरणामध्ये पर्यावरणामध्ये झाडे लावू प पर्यावरणाच्या मातीवरती पाणी ओतू वगैरे तर त्याच्यामुळे काय होते मातीची झीज कमी होते मातीची झीज कमी राय कमी झाल्यामुळे पर्यावरण हे म्हणजे आपल्याला एक ओलावा थंड ना थंडगारपणा हा जाणवतो त्याच्यामुळे उन्हाळ्याचा आपल्याला त्रास होत नाही उन्हाचा जास्त प्रभाव हा आपल्यावरती प पडत नाही त्यामुळे पर्यावरण सांभाळणं हे खूप गरजेचं आहे आणि त्या तिकडे आता खूप काही अशा उपक्रम रं राबवले जातात उन्हाळ्याच्या वेळी खूप काही झाडे लावली जातात निसर्गामध्ये पा म्हणजे रस्त्यांवरती किंवा जी पण शेती आहे जमीन आहे त्याच्यावरती पाणी ओतले जाते कारण त्याच्यामुळे कारण त्याच्यामुळे माती ही घट्ट धरून राहते त्याच्यामुळे झ जमिनीची झीज होत नाही आणि ह्या अशी खूप काही उप उपक्रम रावले राबवले काही लोकांना त्याचा त्रास होतो कारण ते अशी ही उपक्रम लवकरात लवकर सक्सेस होत नाही तर ते क पण ह्या अशा लोकां उपक्रम राबवण्यासाठी लोकांना गोळा करावे लागतात प्रत्येकाना घरात बोलावून जाऊन आणावे लागतात आम्हीही अशा आता प्रकारे खूप काही पर्यावरणाची काळजी घेतो आहे जसं की आम्ही कुठे कचरा बिचरा पडला असेल तर तो प्लॅस्टिकच्या पिशव्या वगैरे उचलून डस्बीनमध्ये टाकतो झाडे लावतो त्यांना पाणी घालतो खतं घालतो खूप काही लोकं मित्रमैत्रिणी मिळून आम्ही दर रविवारी शनिवार वगैरे अशी पिकनिक वगैरे काढून तलावाच्या इकडे जाऊन जी पण काही कचरे वगैरे पडले आहेत प्लॅस्टिकच्या पिशव्या पडल्या ज्याने पर्यावरणाचा ऱ्हास होतो त्या गोष्टी आम्ही अव्हॉइड करतो जसं जमेल तसं आम्ही पर्यावरणाचं रक्षण करण्याचा प्रयत्न करतो कारण प्रा पर्यावरणाचं रक्षण जर केलं तरच आपल्याला उद्या पुढच्या भविष्यासाठी आपल्याला हे उपयोगी होईल कारण ह्यामुळे मानवाचे जे पण होणारे त्रास आहेत ते थांबवले जातील नाहीतर मानवाला खूप काही त्रास सहन करावे लागतील